आयुष्यामध्ये मला सगळ्यात जास्त मोठं आव्हान हे कोरोनाच्या काळात होतं कारण आमचं अख्खं घर कोरोना पॉझिटिव्ह होतं त्यामुळे घरी खूप बिकट परिस्थिती झाली होती सगळे लोकं कोरोनाबाधित होते व एकमेकांशी काहीही संपर्क नव्हता मम्मी पप्पा हॉस्पिटलमध्ये होते त्यामुळे हे खूप मोठं आव्हान होतं आमच्यासाठी कोरोनाच्या काळात आम्हाला खूप खूप गोष्टी स सामोरे जावं लागलं होत्या त्यावेळी ना कोणाशी संबंध ठेवता आले होते ना कोणाला बोलता येत होतं कारण सगळे घरातच होते न कोणी बाहेर जात नव्हतं त्यावेळी फक्त घरातच राहून राहून खूप कंटाळा आला होता व बोअर झाले होते व खू मनात खूप कायम भीतीच असायची की उद्या काय होतं आहे काय नाही म्हणून हा यावेळी खूप जास्त आमच्या जीवनात मोठे संकट आलेलं होतं